नागपूर जिल्ह्यामधे होणारे कृषीचे उत्पादनं लगित जास्त आहे जसे की वा संत्रा झाले गेहू झाले तांदूळ कपास अन्य असं पदार्थ आहे की खूप पुष्कळ आहे आणि शेती करताना जसे की आमं जाम सिताफळ अजून असे काही अजून पदार्थ आहे असे फळ आत त्याच्यामुळे खूप पास